आम्ही सकाळी धावत असतो संध्याकाळी नाही सकाळी धावल्याने शरीराचा ताणतणाव हा दूर केला जातो त्यामुळे सकाळी धावण्याची प्रेरणा मिळत असते आणि प्रेरणा मिळत असल्यामुळे शरीरामधला ताण थकवा सर्व दूर केला जात असतो त्याच्यामुळे स्ट्रेस वगैरे येत नसतो त्याच्यामुळे बॉडी फिट राहण्यासाठी मदत होत असते आणि धावल्यामुळे शरीराचं टेम्परेचर मेंटेन असतं शरीराची बॉडी सुद्धा मेंटेन होत असते आणि स्ट्रेस सुद्धा कमी होत असतो दररोज धावल्यामुळे शरीर हे मेंटेन होत असते आणि